चांगला खेळ आणि उत्कृष्ट खेळ हे वेगवेगळं प्रकाराने जसे तर चांगल्या खेळामध्ये खेळाडू कसे खेळताहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे याच्यावून ठरतं त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीचे वस्तू वापरण्यात आले आहे त्याच्यारून ठरतो आणि उत्कृष्ट खेळ तर उत्कृष्ट खेळामध्ये जेव्हा बघाय बघतो तेव्हा क जे खेळाडू असतात तेही उत्कृष्ट दर्जाचे असतात त्यांचं खेळण्याचा प्रकार एकदम उत्कृष्ट असतो तेवढाच नाही की त्यांना जे वस्तू जे खेळाडूंचे जे वस्तू लागतात खेळण्यासाठी तेही एकदम चांगल्या दर्जाचे असतात म्हनू आणि ते हे एकमेकांपासून चांगला खेळ आणि उत्कृष्ट खेळ हे वेगळेवेगळे असतात